माझ्या घरी स्वतःचं ग्रंथालय आहे परंतु माझ्या गावामध्ये ग्रंथालय नाही ग्रंथ घरी आणणं ही माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट असते कारण मराठीमधले लेखक श्री म माटे हे असं म्हणतात की टी व्ही फ्रीज अशा वस्तू तुम्ही घरी जरूर आणा कारण अशा वस्तू तुमच्या घराला घर पण देतील परंतु त्यासोबतच ग्रंथ देखील घरी आणा कारण ग्रंथ तुमच्या घराला शहाणपण देते घराचं घर पण आणि घराचं शहाणपण टिकण्यासाठी ग्रंथांची आवश्यकता मला नेहमीच जाणवत आलेली आहे आणि त्यामुळं मी माझ्या घरी देखील मी स्वतःचं छोटंसं ग्रंथालय तयार केलेलं आहे माझ्या ग्रंथालयामध्ये सर्व प्रकारचे पुस्तकं असतात मी कथेची पुस्तकं कथासंग्रह त्याचप्रमाणे काव्यसंग्रह नाटके कादंबऱ्या ललित लेखांची पुस्तके आत्मचरित्र चरित्र अनुवादित पुस्तके अशी सर्व प्रकारची पुस्तके वाचतो वाचताना एक ठराविक असा कोणताही विषय डोळ्यापुढे न ठेवता प्रत्येक विषयावरील चांगला ग्रंथ आपल्या वाचनात कसा येईल याचा मी विचार करत असतो परंतु माझ्या गावामध्ये मात्र ग्रंथालय नाही मी तसा प्रयत्न यापूर्वी केला होता की गावात फिरतं ग्रंथालय असावं त्यात एका पत्र्याच्या पेटीमध्ये काही ग्रंथ असावेत आणि ज्याला हवेत त्याला ते मिळावेत असा एक फिरत्या ग्रंथालयाचा एका संस्थेमार्फत आम्ही प्रयत्न केला होता परंतु काळाच्या ओघामधे तो प्रयत्न आमचा बंद पडला आणि म्हणून आज देखील मला वाटतं की गावामध्ये ग्रंथालय असलं पाहिजे आणि सर्व प्रकारचं सर्व क्षेत्रातलं वाचन प्रत्येक माणसाने केलं पाहिजे आपल्या संबंधित क्षेत्रातील पुस्तकांचं वाचन ग्रंथांचं वाचन तर आपण करतोच पण इतरही क्षेत्रातलं चांगलं ज्ञान आपण जर अवगत केलं तर जीवनामध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाची चौफेर वाटचाल होण्यास मदत होऊ शकते म्हणून ग्रंथ हे आपले मित्र आहेत ग्रंथ हे आपले गुरु आहेत आणि ग्रंथ हेच खऱ्या अर्थानं आपले सगेसोयरे आहेत आप्तेष्ट आहेत नातेवाईक आहेत हे ग्रंथांशी मैत्री केल्यानंतर ग्रंथांशी संपर्क ठेवल्यानंतर आपल्या लक्षात येतं जितकं जास्त वाचन आपण करू तितकी आपल्या विचारांची बैठक अधिकाधिक स्वरूपामध्ये भक्कम होत जाते ज्ञानाचा आणि आपला परिचय होतो आपल्या वाचनाचा आपल्या ज्ञानाचा प्रभाव समाजामध्ये आपण निर्माण करू शकतो आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये ग्रंथ आपल्याला सतत आनंदी ठेवतात विचारांची श्रीमंती आपल्याला देतात आपलं मानसिक शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या कुटुंबाचं सामाजिक आरोग्य आणि एकंदरीतच समाजाचं सगळं समाजातील चांगल्या गोष्टी ह्या सगळ्या घडण्यासाठी ग्रंथांची मदत होत असते ग्रंथांसोबत राहणारी माणसं कधीही एकटी नसतात एखादा ग्रंथ आपण वाचला एखादं पुस्तकं आपण वाचलं आणि त्या पुस्तकावरती चिंतन मनन केलं तर ग्रंथसोबत नसतानाही आपल्या आपल्याला त्या ग्रंथाचा सहवास लाभत असतो सहवास मिळत असतो आणि म्हणून जेव्हा वेळ मिळेल जेव्हा वेळ मिळेल असं म्हणण्यापेक्षाही आपण आपल्या दररोजच्या कामकाजातून काही वेळ तरी ग्रंथ वाचण्यासाठी पुस्तके वाचण्यासाठी काढला पाहिजे असं मला वाटतं